पुण्याचा विचार होताना पुण्यात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे आणि अतिशय ग्रामीण भागातील किंबहुना हवामानाच्या दृष्टीने इतर राज्यातील लोकंही पुण्याला मुंबईनंतर पसंती देतात पण मग पुण्याचा इतिहास पाहता त्यामध्ये असणारी चित्रकला शिल्पकला उद्योग वस्त्रोद्योग असतील कुंभारकाम किंवा पेंटिंग ह्या सगळ्यांमध्येच पुणे अग्रेसर होतं आहे हे नक्कीच म्हणावं लागेल कारण जर पुण्यातील म्युझियमला केळकर संग्रहालयाला भेट दिली तर त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ऐतिहासिक कालामध्ये घड असणाऱ्या त्या वस्तूंमध्येसुद्धा कलाकुसर कशी भरलेली होती आणि त्यामधून पुढे जाणाऱ्या कलाकारांना संधी मिळत होत्या आणि असं असंही दिसतं की बरेचदा येथील कलाकार परदेशात जाऊनसुद्धा काम करतात येथे गणेशोत्सवात बनवल्या जाणाऱ्या मूर्ती यांनाही बरेचदा अनेक ठिकाणी म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव तर प्रसिद्ध आहेच पण त्या मूर्तींची कलाकुसरात काळाच्या ओघातही अनेक बदल होताना दिसत आहेत संगणकाच्या युगामध्ये इतरही नाविन्याने त्यात समावेश होताना दिसून येतो की पूर्वापार तर असणाऱ्या गोष्टींसोबत नाविन्यही स्वीकारणं गरजेचं दिसून येतं वस्त्रोद्योगाच्या बाबतीत इतकंसं म्हणता येणार नाही पण आजूबाजूच्या म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणाहून येथे येणाऱ्या किंवा सुरत गुजरातसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या कापडांना लक्ष्मी रोडसारख्या ठिकाणी मोठमोठ्या वस्त्रदालनांमध्ये भरपूर मागणी असते येथील नवीननवीन येणारी फॅशन्स ही अतिशय कौतुकाने स्वीकारली जाते हे पाहावं लागेल कुंभारकामाच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर शनवारवाड्याजवळ असणारा कुंभारवाडा तिथे अनेकदा मातीची वेग म्हणजे लागणाऱ्या सणावारांप्रमाणे तर वस्तू असतातच अगदी संक्रांतीच्या सुगडीपासून पुढे मुलांच्या खेळांपर्यंत पण नवीन नवीन भांडी कुकर तवे ह्याही खूप चांगल्या पद्धतीत आत्ता बनवणे सुरू असून त्याची मागणीही वाढत आहे हे अतिशय महत्त्वाचे प्रिंटिंगचा विचार करता प्रभात रोडवर असणारे अनेक प्रिंटिंगची दुकाने मग अगदी त्या साध्या लग्नपत्रिकेपासून लेखकांना लागणाऱ्या पुस्तकांच्या छपाई असतील अनेक स्मरणिका अंक हे असतील वर्तमानपत्रं असतील ह्या सगळ्यामध्येच पुणे अग्रेसर आहे हे निश्चित आणि अशा वेळेला ह्या सगळ्या कलाकारांना दाद मिळते ही रसिक पुणेकरांकडून